हॅलो हां रिया टूर्स अँड ट्रॅवल्स ना आम्ही एक चार दिवसासाठी पुण्यामध्ये येणार आहोत आम्हाला एक पुणे अँड अराउंड एखादी ट्रीप करायची आहे तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल हा नाही परत यायचं आहे संध्याकाळी

अच्छा सिंहगडाच्या वरपर्यंत पण जाता येईल का आम्हाला चढून हां हां हां हां आणि ते काय जवळपास किती तासाचं म्हणजे प्रवास किती तासाचा असेल आणि वर जाऊन यायला साधारण किती वेळ लागेल नाही आम्ही डेक्कनमध्ये डेक्कन एरियामध्येच आहे आमचं राहण्याचं ठिकाण तर तिथून आम्हाला फक्त एक दिवसाचं हे पाहिजे चार पाच पाच जण आहोत हो हो हो हो हो इनोवा चालते हां बरं म्हणजे हां पण म्हणजे वरपर्यंत जाते ना गाडी हां हां हां नाही नाही नाही आमच्याकडे काही जण असे की त्यांना जेमतेम काही पायऱ्या चढू शकतील पण असं खूप चढता नाही येणार आहे हां हां हां हां हां अच्छा

अच्छा हो का बरं बरं बरं बरं हां हां हां हां नाही आम्हाला चारपैकी एकच दिवसाची ट्री म्हणजे एकच दिवस आहे ती त्यादिवशी आम्ही करू शकतो आहे हां हां हां तर मग या दोन्ही गोष्टी आम्हाला एका दिवशी पाहता येतील असं म्हणत आहे ना तुम्ही हां हां हां हां आणि काय साधारण तुम गाडीचं काय भाडं बिडं किती असतं काय अच्छा दिवसभराचे मिळून हां हां हां हां हां अच्छा बर बर ठीक आहे चालेल मग मी एक तुम्हाला हरकत नाही आपण हे म म्हणजे कन्फम धरायला हरकत नाही आहे मग ते पैसे कसे पाठवायचे काय ते मी तुम्हाला पुन्हा फोन करून विचारते किंवा कसे द्यायचे वगैरे काय ते हं आणि किती

हां चालेल हो चालेल सेफ आहे ना ड्रायव्हर सेफ असेल ना म्हणजे त्याची काही प्रॉब्लेम नाही हां हो हो चालेल हरकत नाही मग हां हां हो मी तुम्हाला तारीख आणि हे कळवते हां चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू